आमच्या इथे महाशिवरात्रीला ती जत्रा यात्रा भरते जत्रा भरते इथून एक दोन किलोमीटरवरती ती जत्रा भरते जर आम्ही मित्र मित्र मिळून जा जातो बरेच याच्याआधी बरेच वर्षं गेलो आहे आताही जातो एकत्र सगळे जणं कसं असतं की सगळे जणं सगळे जणं मिळून जायचं आणि एक भरपूर जणं असल्यामुळं की को एक तीनचार कसं होतं की एक तीनचार इकडे जातात नंतर नंतर नंतर कसं होतं तीनचार इकडे जातात एक तीनचार इकडे जातात व परत एकमेकाला फोन करून इकडं या रे इथे या रे इथे या रे असं करावं लागतं मग पहिल्यांदा कुठे जावं तर इकडं जायचं मग पुणे आप मग आपापले पैसे घालायचे की कोण कोणाचं तिकीट काढणार असं खे ठरवलं जातं हे ठरतं मग ते जिथं जातो आहे तिथं बसायचं म्हणजे समजा एक लहान पाळणा असेल किंवा मोठा आकाश पाळणा असेल तिथं जा तिथं त्यात बसायचं किंवा एखादी ट्रेन असेल त्यात म्हणजे ते जत्तरेली ट्रेन असेल त्यात बसा तिथं किंवा मग जर बरेच फिरून झालं असेल तर काही खायचं आहे का मग कोणाला काय खायचं वेगळं ते ते आपलं मागवणार मग पण पुर पुन्हा परत काय फिरत फिरत जावा आणि काय बघत बघत जायचं गर्दी पण बरीच असते गर्दी बरीच असल्यामुळं पुढं मागं पुढं मागं होतंच थोडे इकडं जाता थोडे तिकडं जातात परत एकमेकाला फोन तुम्ही कुठं आहे आम्ही कुठं आहे इथं या तिथं या मग अशा वेळेला एका ठिकाणी परत जमलो की परत एक हे हे बघत जायचं आणि काही आजूबाजूला खेळ असतील तर ते खेळायचे नाहीतर मग पुढे जायचं आणि कशात बसायचं असेल तर तिथं बसायचं समजा भूक लागली तर का काहीतरी ज्यूस वगैरे प्यायचा किंवा काही खायचं पुन्हा जायचं आणि मग सगळ्यात शेवटी सगळं बसून झालं किंवा झालं की मग शेवटी आईस्क्रीम सगळी जणं येता येताना एक आईस्क्रीम खात खात परत येतात हे आतापर्यंत असंच झालेलं आहे आम्ही थो थोडे जणं जातो एक सात आठ जणं जरी असतात आता पर्यंत असंच होत आलेलं आहे कोण मग कोण कोणाचे पैसे दिले ते सगळं नंतर होतं पण कोणी एवढे विचार करते मी तुझे दिले तू माझ्यास ठीक आहे मग ते होत राहते मित्रा मित्र पण यात एक मजा असते किंवा सगळे जण मिळून गेलो एकत्र जाणं यात एक आनंद असतो खूप छान वाटतं लहानपणी पण आता आताही जातो आत नाही जात असं नाही अजूनही उत्साह आहे म्हणजे जायचं बरं वाटतं छान वाटतं अजूनही त्या जुन्या म्हणजे याच्यात ज्या ज्या वेळेस गेलोय ना अजूनही त्या आठवणी आठवतात की बाबा असं त्या वेळी हे आईस्क्रीम खाल्लं होतं किंवा हे खाल्लं होतं ते ह्याची चव तशी होती अरे मागच्या वेळी मागच्या वेळी हे आईस्क्रीम होतं ते आता नाही आहे असंही आ मागच्यासुद्धा आठवणी आठवतात खूप हां किंवा मागच्या वेळी हे जे हे आलं होतं ते या वेळी आलेलं नाही आहे किंवा या वेळी हे नवीन आलं आहे असेही च चर्चा आमची असते